पर्यटकांसाठी इथे पी जीची व्यवस्था केलेली आहे त्यांचे थोडेसे रेट वाढलेले असतात जी पेमेंट वगैरे असते ती थोडी जास्त असते पण तिथेही आरामशीर राहू शकतात त्यांना तिथे प्रत्येक प्रकारची सेवा दिली जाते म्हणजे जेवणापासून आंघोळीपासून नाश्ता खाणपिण्यापासून त्यांना प्रत्येक प्रकारची सेव सेवा दिल्या जाते आणि येथे हॉटेल्स पण आहे आणि धर्मशाळा पण आहेत जसे ख्रिस्चन धर्मशाळा हिंदू धर्मशाळा अशा बऱ्याच धर्मशाळा इथे आहेत की तिथे एकदम नॉमिनल काही तरी थोडेफार पैसे भरुन पर्यटक इथे राहू शकतात आणि इथे पर्यटक भेट देतात तेव्हा ते सहसा धर्मशाळा किंवा हॉटेल्समध्येच सहसा ते मुक्कामी राहतात अशा सेवा येथे उपलब्ध आहेत